धर्म ही सनातन कालापासून चालत आलेली पूर्वापार कालापासून चालत आलेली एक गोष्ट आहे इथे धर्म याचा अर्थ हिंदू मुस्लिम सिख इसाई असा कुठला धर्म मला अभिप्रेत नाही आहे तर माणसाच्या जीवनाची पद्धती जीवनपद्धती म्हणजे धर्म असा हा खरं तर सुरुवातीला मुळात धर्माचा अर्थ अपेक्षित असावा कारण उपनिषदांमध्ये जे काही सांगितलेले आहे पहिल्याच रुचेमध्ये की ईशावास्यम जगत सर्वम म्हणजे सृष्टीमधनं आपण मानव ज्या काही गोष्टी मिळवतो किंवा त्यांचा उपभोग घेतो तर ह्या संयमितपणे किंवा सृष्टीला न ओरबाडता अशा पद्धतीनं त्याचा आपण वापर केला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे तर अशा दृष्टीनं धर्म हा सुरुवातीला निसर्गाच्या आणि निसर्ग आणि मानवाच्या नात्या संबंधी सांग नियम सांगणारा असावा असं मला वाटतं त्यानंतर समाज जसजसा बनू लागला तसतसा समाजाच्या सुरळीत चालण्यासाठी बनलेले नियम म्हणजे धर्म किंवा धर्माची शिकवण आता कुठल्याही धर्माच्या शिकवणीचा आपण विचार केला तर प्रत्येक धर्मामध्ये सर मानवता मान इतर लोकांशी चांगलं वागा सत्य बोला चोरी करू नका किंवा अनैतिक कुठलीही कृत्यं किंवा विचार करू नका व्यभिचार करू नका अशाच पद्धतीची शिकवण आपल्याला वेगवेगळ्या धर्मांच्या शिकवणुकीमध्ये सापडते त्याचा अर्थ की जोपर्यंत धर्म किंवा हे सॉरी ज्या जोपर्यंत समाज हा धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याप्रमाणे तोपर्यंत जास जास्तीत जास्त लोकं त्याप्रमाणे वागतात त्या वेळेला समाज हा सुसंस्कृत किंवा चांगल्या पद्धतीनं चालत असतो जिथे धर्मापासून फारकत झाली धर्माच्या शिकवणुकीपासून फारकत झाली अन्य गोष्टींना महत्त्व भौतिक गोष्टींना महत्त्व दिलं गेलं आपल्या भारतीय जीवनाचा अध्यात्म हा एक पाया आहे किंवा एकूण जीवनाच्या पद्धतीचाच अध्यात्म हा पाया आहे भौतिक गोष्टींना फार महत्त्व भारताच्या संस्कृतीमध्ये पूर्वा पूर्वीच्या काळी दिलं गेलं नाही जे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वाढत चाललेलं आहे आणि भौतिक सुखाच्या मागे धावताना मात्र इतरांचा विचारच न करणं किंवा फक्त स्वार्थाचा विचार करणं करणं स्वार्थाचा विचार करत असताना इतर कुणाची पर्वाही न करणं हे सर्व कुठल्याही धार्मिक शिकवणुकीमध्ये बसत नाही त्यामुळे ज्या समाजावर ज्या समुदायावर धार्मिक शिकवणीच्या शिकवणीचा पगडा असतो किंवा प्रभाव असतो तर त्या ठिकाणी मला वाटतं तो समाज जास्त चांगल्या पद्धतीनं चालायला मदत होते आजकालही आपण बघतो समाजामध्ये अनेक ठिकाणी अनेक धार्मिक ग्रंथांचं किंवा शिकवणुकींचा प्रचार प्रसार हा होत असतो यामध्ये लोकांनी चांगलं वागावं समाज चांगल्या पद्धतीनं बनावा हाच त्यामागचा मूळ उद्देश असतो कुठल्याही धर्मानं दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष मनात बाळगू नये किंवा आपल्या धर्मियांना इतर धर्मांबच्या धर्माविरुद्ध भडकवण्याचं काम करू नये हीच शिकवण बहुतेक सर्व धर्मांमध्ये दिलेली असते आणि त्याच्या अनुसरून जर आपण चाललो तर समाज हा नक्कीच चांगल्या पद्धतीनं चालेल असं मला वाटतं